आमच्या भागातील बरचशे लोकं हे अंदश्रद्धेवर खूप विश्वास ठेवता कारन त्यांना शिक्षन नसल्यामुडे ते अंदश्रद्धेवर खूपच ठामपने विश्वास ठेवतात आपन कधी त्यांना भेटलो तर ते आपल्याला हेच सांगतात की मी काल त्या बाबाकडे गेली होती खूप चांगले आएत ते बाबा त्यांच्याकडे तू एकदा जा तुजे सर्व कामं होतील ते एक धागा देतात तो जर आपन कंबरमधे बांधला तर आपले सगळे दुखनी दूर होतात किंवा मं हे झाड आय या झाडाचं पान तू खा तुला बाळ होऊन जाईल अशा खूप वायफळ गोष्टी ते आपल्याला सांगतात त्यांना कितीही आपन समजवून सांगातलं की ह्या सगड्या अंधश्रद्धा आहे यावर तुम्ही विश्वास ठेवू नका पन ते आपल्या कोनत्याच गोष्टी ऐकून घेत नाही कारन ते या अंधश्रद्धेत फार बुळालेले असतात त्यामुडे त्यांना कितीही आपण पटवून सांगातले की सायन्सच्या वर काही नाहीये बाबा पन तरी लोकं आपल्यावर विश्वास ठेवत नाहीये आजकाल तर टीव्हीवर मोठे मोठे बाबा प्रवचन देता पंधरा पंधरा दिवसाचे ते प्रवचन देता की तुम्ही इथे जा हा इथे जाऊन तुम्ही ही अंगठी घ्या ही अंगठी आय नीलम आहे ही या बोटामध्ये घाला मग तुमचं काम पूर्न होईल किंवा मग तुमच्या हातावरच्या रेषा पाहून तुम्हाला ते सांगता की तुमच्या ह्या रेषा इथं खाली जात आहे तं मग तुमचं कायतरी खराबच होणाराय वर गेली म्हनजे मग चांगलंच होनार आहे अशा बरेचशा अंधाश्रद्धावर लोकं अजूनही विश्वास ठेवतात मला विश्वास बसत नाई आहे की आजकालच्या सायनच्या जगात लोकं एवढा अंधश्रद्धेवर विश्वास कसा काय ठेवू शकतात त्यांना स्वतःची बुद्धी नाही आहे का त्यांनी स्वतःची बुद्धी वापरायला हवी आये आनि या गोष्टीपासून वर निगायला पाहिजे भारतात ह्या गोष्टी खूप सर्रासपने आपल्याला दिसत आहे भारताच्या बाहेर या गोष्टीवर लोकं व्ह्यॅल्यू देत नाही पन आपल्या भारतात अंधश्रद्धेवर खूपच लोकं विश्वास ठेवता हे माझ्या निदर्शनास आलेले आहे आनि बरेचशे लोकं आपल्याला सांगतात की तूही इतं जा बा या गावात इथे इथे एक बाबा आहे ते असतात जांगलात बसलेले त्यांच्याजवळ गेलं की मग ते आपल्याला एका झाडाची मूठ देतात मग ती मूठ तुम्ही घ्या आनि तुमच्या कमरेला बांधा मग तुमच्या मागं लागलेले सगळे संकटं दूर होतील मग कधी कोनी सांगते की तुमी इते इथे जा एखाद्या शेतात जा मग तिथं जागा असते तिथं मग त्या गड्ड्यात तुमचं सोन्याचा हंडाच टाकलेला असतो नि तिच्यावर सापच असतो मग तुम्ही ते काळ्हा नि तिथं तुम्ही बडी द्या कोनाचा मग तुम्ही लखपती होसाल ह्या अशा भाकड गोष्टीवर लोकं विश्वास ठेवत आहे याची मला खूपच खंत वाटत आहे या गोष्टीबद्दल यावं यावर निघून आपन यावर चांगल्या अंधश्रद्धेवर आपन काहीतरी गोष्टी केल्या पाहिजे विविध ठिकानी आपन ह्येचे शो ठेवायला पायजे रस्त्यावर जाऊन आजकालचा स्टुडंट मुलांनी मुलीत्ती या अंधश्रद्धेवर मोटे मोटे प्रोग्रॅम करायला हवे आनि रोडवर ह्या गोष्टी त्यांना दाखवायला हव्या मनजे लोकांना जी अंधश्रद्धेवर जो विश्वास आहे तो त्यांचा दूर झाला पायजे